हां दादा बोला मी घरी आहे तुम्ही हो हां हां बोला बोला अच्छा हां हो आत्ताच तो न्यू मुवी सिनेमा आलेला आहे तर त्या त्या मुव सिनेमाचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर तर वीर सावरकरांवर ती त्यांच्या जन्मगाथा ही पूर्ण दाखवली आहे त्याच्यामध्ये तर रणदीप हुड्डा ह्या ह्यांनी ती भूमिका त्यांची निभावली आहे विनायक दामोदर सावरकर यांची डायरेक्टर तेच आहेत आता मुवी खूप तो चालतो आहे परिवाराला घेऊन तुम्ही जाऊ शकता त्या मुवी बघायला

हो तेच हो हो तेच तेच हो हो त्यांची ती इच्छा रिलीज झाला आहे हा मुवी हो हो हो तेच तेच त्यांची पूर्ण वेशभूषा हां त्यांची वेशभूषा असं पूर्ण छान दाखवली आहे त्याच्यामध्ये असं वाटतं आहे की ते खूप खरं आहे आणि पूर्ण डिटेल म्हणजे पूर्ण माहिती त्यांची दिली आहे त्यांनी काय केलं आपल्यासाठी सगळं दाखवलं आहे त्याच्यामध्ये तर मुलांना पण खूप फायदेशीर आहे तुमच्या बघायला की आता आजकालचा दाखवतात ना हिस्ट्रीचा बेस आहे पूर्ण ते हां तर मग ही मुवी आपल्या बालकलाकार सिनेमामध्ये आहे तर तीन शो आहेत बारा ते तीन नंतर मग तीन ते सहा आणि सात ते नऊ असा तीन तीन तासांमध्ये होते ती मुवी पूर्ण सिनेमा आणि किती तास हो म्हणजे संध्याकाळी पण घेऊन जाऊ शकता तुम्ही सोयिस्कर ठरेल तुम्हाला आणि रेट्स पण चांगले आहेत तिथे बार तीनचे दाम

हो खूप खूप फायदेशीर ठरणारा आहे कारण का इतिहासामध्ये त्यांना कळेल असं हो हो त्यांची आहे पूर्ण जन्मकथा

तुम्ही नक्की

नाही हां हां तेच

पडद्यावर बघून त्यांना तर असतं हां जास्त कळतं हां आणि यात पूर्ण चांगल्यारितीने बोलतं दाखवलं गेलेलं आहे कोण नेगेटीव म्हणजे असं कुठली अशी चांगली बाजू दाखवली आहे असं मुलांनाही कळेल चांगली प्रगती होत आहे हां हां हो या आधी पण एक सिनेमा आला होता तानाजी मालुसरे यांच्यावर पण ती खूप चाललेली स सिनेमा तो तसं पण हां पण आता हां तर तो तो पण त्या त्याचप्रकारे हां त्याचप्रकारे हा पण मू सिनेमा आहे हो तुम्ही नक्की जाऊन या सगळ्यांना आवडेल हो हो चालेल हो ठीक आहे ठीक आहे तुमच्याकडे हो चालेल चालेल नक्की जाऊन ये हो हो जवळच आहे तर नक्की हो हो